शिकलेली माणसं सभ्य आणि नियम पाळणारी असतातच असं नाही श त्यासाठी शिस्त वेळेचा सदुपयोग होणं आवश्यक असतं त्यामुळे शिकलेली माणसं सभ्य असतातच असं नाही कारण ते व्यवहारिक असतात व पैशाचा व्यवहार त्यांना जास्त समजतो परंतु माणूसकीचा जर विचार केला तर त्यासाठी कुठेतरी ते कमी पडतात प्रत्येक गोष्टीचं समजा एखादी व्यक्ती अशिक्षित असेल तर त्याकडं प्रत्येक गोष्टीकडं ब प्रत्येक गोष्टीकडं पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो त्याला थोडीशी माणुसकीची बाजू असते जे शिक्षित असतात त्यांच्याकडेही माणुसकी असते परंतु व्यवहारीता त्यांच्यामध्ये जास्त असते असते आम्हाला वाटते